माझे दूरचे नातेवाईक मला विचारत होते अरे बाबा हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी व तंदुरुस्त हृदय राहण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आपल्या रक्तवाहिन्या ह्या अगदी कार्यक्षम राहण्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्याही रोगाचा धोका आपल्याला होणार नाही थोडक्यात हृदयरोगाचा धोका आपल्याला होणार नाही अशा सगळ्या प्रसंगी मी काय केलं पाहिजे तर मी त्याच्यावरती त्यांना सल्ला दिला की बाब रे एक दोन तीन चार पाच गोष्टी नियमित पाळ नियमित ठेव तर त्यामध्ये ही पहिली गोष्ट नियमित व्यायाम आता दररोज किमान तीस मिनिट तू व्यायाम केला पाहिजे व्यायामामध्ये योग आहे चालणे आहे धावणे पोहणे किंवा सायकल चालवणे यासारखे व्यायाम तू नियमित करत जा त्यामुळे काय होईल की तुझं शरीर तंदुरुस्त राहील हृदयावर कसलाही दबाव येणार नाही दाब पडणार नाही प्रेशर येणार नाही आणि त्याच्यातून ताण कमी होईल थोडक्यात ताममु ताणमुक्त व्यायाम कर मग त्याच्यामध्ये ध्यानधारणा प्राणायाम यांचा सराव कर म्हणजेच हृदयरोग होणार नाही त्यानंतर त्याला आणखी सांगितलं की संतुलित पोषण आता संतुलित पोषण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आहार की हृदयरोग्यांना आहार फार महत्त्वाचा असतो किंवा एकूणच आरोग्यासाठी आहाराची महत्त्वाची भूमिका असते मग त्याच्यामध्ये संतुलित आहार घ्यायचा त्याच्यात फळे आणि भाज्यांचा समावेश असायला पाहिजे आहारात विविध प्रकारची फळे वापरायची हिरव्या भाज्या कडधान्य आणि पूर्णधान्याचा समावेश करायचा संतुलित आहारामध्ये चांगल्या चरबीचे सेवन करायचे मग चांगल्या श चरबीचे म्हणजे कोणते ऑलिव तेल असेल बदाम असतील अक्रोड असतील यासारख्या चांगल्या चरबीचा समावेश करायचा त्यानंतर संतुलित आहार म्हणजे काय की हृदयरोग्यांसाठी सगळ्यात त्रासदायक जर असेल तर ते म्हणजे साखर मीठ कमी करणे जसं तर आपण त्याला पांढरं विष म्हणतो साखरेला प्रक्रिया केलेले गोड पदार्थ खाऊ नये अति गोड खाऊ नये जास्त मिठाचं सेवन टाळावं असं मी त्यांना सल्ला देण्याचा एक भाग झाला आणखी त्यांना निरोगी हृदय आणि चांगली जीवनशैली राहावी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न एक गोष्ट सांगितली ती म्हणजे वजन व्यवस्थापन आता वजन व्यवस्थापनामध्ये त्यांना प्रथम सांगितलं का तुमचा बी एम आय चेक करा तपासा बी एम आय म्हणजे काय बॉडी मास इंडेक्स तो नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे जास्त कॅलरीयुक्त आहार तुम्ही टाळा रोजच्या आहाराचं योग्य नियोजन करा त्यामुळे तुमची जीवनशैली तुमचं हृदय अगदी निरोगी राहील आनंदी राहाल तुम्ही हृदयरोग्यांसाठी वजन व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग असतो त्यानंतर आणखी एक गोष्ट त्यांना मी सांगितली ती म्हणजे ताणतणाव कमी करणे ताणतमाव तणाव कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्यापैकी पहिलं ध्यानधारणा करणे रोज किमान ज्याला हृदयरोग व त्याच्याशी संबंधित काही आजार असतील अशा व्यक्तींनी निदान रोज दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करावे त्याचबरोबर आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढला पाहिजे मग आपल्या आवडीचे छंद जोपासले पाहिजे कुटुंबासंगत वेळ वाया वय वेळ घालवला पाहिजे त्याबरोबर छान पैकी निद्रा घेतली पाहिजे हां दररोजच्या जगण्यामध्ये झोपेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे झोप व्यवस्थित झाली पाहिजे किमान रोज सात ते आठ तास छान झोप आली पाहिजे आणि आणखी एक महत्त्वाचा नि शेवटचा मुद्दा मी त्यांना सांगितला तो म्हणजे तंबाखू आल्कहोल टाळा ज्यांना हृदयाचं आरोग्य उत्तम राखायचं आहे त्यांनी तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करावे हा माझा सल्ला राहील त्याचबरोबर अल्कोहोल मर्यादित करा किंवा पूर्णपणे टाळा अल्कोहोल म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून दारू आणि दारूच तर दारूपिणे हृदयरोग्यांसाठी घातक असते त्यामुळे पूर्णपणे मर्यादीत म्हणण्यापेक्षा आपण पूर्णच म्हणूया पूर्णपणे टाळली पाहिजे आणि आणखी एक नियमित वैद्यकीय तपासणी करत रहा हा एक सल्ला महत्त्वाचा आहे नियमित ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल तपासणे नियमीत तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणखी तपासणीमध्ये महत्त्वाची गोष्ट रक्तातील साखरेची पातळी तपासणे त्याच्यामध्ये मधुमेह जसं जास्तीत जास्त टाळता येईल तेवढ्यासाठी काळजी घेणे आणि हृदयरोग्यांनी जास्तीत जास्त पाणी पिणे पुरेसे पाणी प्या किमान दररोज सात ते आठ ग्लास पाणी पिलं पाहिजे त्याच्याहीपेक्षा जास्त असलं तरी काही चाल हरकत नाही या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि माणूस आयुष्य क जास्त काळात जातं थोडक्यात म्हणूया आपण तो दीर्घायुषी होतो